हॅलो येस कोण बोलतं आहे हॅलो हां कोण बोलतं आहे इन्शुरन्स कंपनीकडून असं नाही पण मी इन्शुरन्सचा एजंट आहे

नाही पण तुमचं रिक्वायरमेंट काय आहे

हॅलो तुम्हाला जर प्रत्येकाची पॉलिसी सेप्रेट करायची असेल तर एक इंडोमेन्ट पॉलिसी चांगली आहे त्याच्यानं त्याच्यात फक्त तुमचं जर काही झालं डेथ वगैरे झालं तर नॉमिनीला जे ॲशुअर सेक्युअर अमाऊंट असतं ज्या अमाऊंटची पॉलिसी काढता ते तुम्हाला मिळू शकते आणि तुमची फॅमिली जॉईंट फॅमिलीमध्ये टाकायची असेल समजा तुमच्या मुलाचं शिक्षण वगैरे पूर्ण करायचं असेल किंवा आत्ताचं शिक्षण झालेलं आहे पण त्याच्या काही लायबलिटीज असतील किंवा तुमच्या लायबलिटी असतील तर ते जीवन अक्षय तुम्ही घेऊ शकता जीवन अक्षयमध्ये तिघं तिघांमध्ये कुणाचा जरी एकाचा मृत्यू झाला तरी ती पॉलिसी बंद होते आणि बाकीचे जे होल्डर असतात त्यांना तुम्हाला पेन्शन चालू होते तर ह्या दोन पॉलिसी तुम्हाला चांग चांगल्या आहेत याच्याव्यतिरिक्त जर असं कधी पैसे मिळेल अशी पॉलिसी असेल त्याच्यात इन्शुरन्स पण आहे तर यु युलीप प्लॅन चांगला आहे मग तो तुम्ही कोणत्याही कम्पनीचा युलीप प्लॅन घ्या युलीपमध्ये आपल्याला दरवर्षी पैसे भरावे लागतात आणि तुम्हाला जेव्हा पैसे मॅच्युरिटी हवी असल तेव्हा एनीटाईम मॅच्युरिटी घेऊ शकता आणि या सर्व पॉलिसीमध्ये अंडर सेक्शन एटी सीचं टॅक्स रिबेट आहे

तुम्ही जर एक लाखाची पॉलिसी घेतलीत तर आमच्याकडे असा चार्ट असतो की तुम्ही ॲशुअर अमाऊंट किती घेता समजा एक लाखाची पॉलिसी घ्यायची असेल तर साधारणत तिघांचं मिळून कं कवरेज तुम्हाला दहा हजार रुपये वर्षाला भरावे लागतील हां मग ते काय इंडियुज्वल तर तुम्ही पा पाच लाखाच्या वरती पण घेऊ शकता इंडियुज्वलचं पण तसं थोडं तशीच पद्धत आहे त्यात तुम्ही वन टाइम पैसे भरू शकता ब्रेकपमध्ये भरू शकता ओके ठीक आहे